हां बोल हां हां ओळखलं हां आहे ना चार पाच दिवसाने आहे काही नाही काही नाही तेच आपलं रोजचं हो का हां सांगते ना मग हे बघ पुरणपोळीला पहिले काय करायचं आपली चण्याची डाळ आहे ना ती पहिली काय करायची मिक्सरमधून काढून घ्यायची आपलं पीठ चुरायचं मग त्याच्यानंतर हां त्याच्यानंतर आपल्या आपण पोळ साधी पोळी कसं करतो पहिले तसं त्याचा बेस बनवायचा आणि ते पुरण तू करशील ना ते चण्याच्या डाळीचं ते त्याच्यामध्ये कसं नाही का मोदक कसं करतो तसं भरायचं मोदकासारखं भरायचं आणि आपली कसं अ अशी पोळी लाटायची हां आणि मग तुला ते क तेलात हे करायची का तुपाची बनवायची हे तुझ्यावर ए तर तव्यावर टाकायची मग त्याला तेल लावायचं त्याच्यासोबत तुला जर काही बनवायचं असेल दुसरं तर तू त्याच्यासोबत सारण बनवू शकते पुरणपोळीसोबत या तुला तुझी फेवरेट चटणी असेल ते बनवू शकते

नाही आता फक्त अभ्यास चालू आहे

अजून काय नाही तू तू जाते का नाही क्लासला सी ए टीचा अभ्यास कसा चालू आहे वा चालेल चालेल चांगलं वाट टाक टाईमच भेटत नाही हां ठीक आहे काही नाही बरं ठीक आहे चांगली करशील आणि पाठवून पण देशील हां मी येते

हो बाय